काही वर्षापूर्वीतील मोबाईल्स आणि आत्ता सध्यातील स्मार्टफोन्स यांच्यामधील आपल्याला खूपसा फरक बघायला भेटतो तर पूर्वीचे मोबाईल्सचे फक्त कॉ लँडलाईन वगैरे असायचे तसेच बट बटनचे मोबाईल्स असायचे ज्याच्याद्वारे फक्त कॉल्स आणि इथली माहिती तिथे पोहोचवण्यासाठी उपयोग केला जात होता पण आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जे स्मार्टफोन वगैरे आले आहेत वापरण्यात त्याची नेटवर्क स्पीड त्याचे कनेक्शन्स विविध ॲप्स आणि विविध त्याच्यामधील सुविधा ज्या आहेत ते खूप फास्टप्रमाणे होत आहेत आणि ज्याचा फायदा विविध कामासाठी होत आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलिंगसाठी तर होतच आहे त्याचबरोबर विविध नेटवर्किंग कामे असतील त्याचबरोबर आता नेटवर्क चांगल्या प्र कनेक्शन चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे आपल्याला विविध क्षेत्रातील माहिती मोबाईलवर भेटते त्याचबरोबर आपली विविध कामे मोबाईलवर होतात ऑनलाईन कामे ट्रान्झेक्शन्स हा ऑनलाईन ट्रान्झेक्शन्स होत आहेत त्याचबरोबर गेमिंग मुलांना खेळण्यासाठी मोबाईलवर गेमिंग्स वगैरे आहेत तर अशा प्रकारे विविध कामे आता या नवीन स्मार्टफोनद्वारे करतात आहेत ते नेटवर्क तुलना करता टू जी थ्री जी फोर जी आता ह्या पाकने फाय जी प्रमाणे आलेलं आहेत कनेक्शन्स नेटवर्क कनेक्शन तर आम्ही सध्या तर जिओ तसेच विविध एअरटेल्स आणि व्ही आय पी प्रकारचे कार्ड्स आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये मोबाईलमध्ये वापरण्यासाठी म्हणून सध्या आम्ही जिओचा कार्ड वापरत आहे आणि डेटापॅक्ससाठी याच्या विविध स्कीम्स आहेत अवेलेबल्स की आपण फक्त कॉलिंगसाठी वगैरे वापरू शकतो किंवा विविध एक जी बी डाटा असेल दीड जी बी डाटा असेल तसेच महिन्याचा पॅक्स असेल सहा महिन्याचा असेल वर्षाचा असेल असे विविध प्रकारचे रिचार्जचे डेटा पॅक्स आहेत त्यापैकी आम्ही महिन्याचा पॅक्स वापरतो ज्याची प्राईज वगैरे नि जवळपास तीनशेच्या आसपास आहे त्याच्यामध्ये आपलं अनलिमिटेड कॉल्स वगैरे भेटतात त्या आपण दिवसातनं किती पण कॉल करू शकतो त्याचबरोबर शंब हंड्रेड एस एम एस सेंड करू शकतो प्रती डे त्याचबरोबर कॉलिंग करू शकतो आणि विविध कार्य करू शकतो मोबाईलवर आपले ट्रान्झेक्शन्स असतील त्याचबरोबर विविध माहिती गोळा करत असेल शैक्षणिकरीत्या त्याचा उपयोग करायचा असेल तर त्याचा पण उपयोग आपल्याला होतो आहे स्मार्टफोन आल्यामुळे आणि जुन्या मोबाईलच्या तुलनेत स्मार्टफोन हे खूपच प्रभावी माध्य तंत्रज्ञानातील माध्यम आहे ज्याच्याद्वारे लोक लोक एकमेकांना कनेक्ट राहतात त्याचबरोबर एखाद्या कुठल्या सुविधा आहेत त्या लवकर पोचतात आणि कम्युनिकेशन शिस्टम जे आहे ती चांगले सुरळीत झालेली आहे तर ह्याचा फायदा आपल्याला नक्कीच होत आहे आणि इथून पुढे पण त्या तंत्रज्ञानामध्ये काही बदल होत जातील वेळेनुसार तर तो तंत्रज्ञानाचा भाग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जुन्या मोबाईल्स आणि नवीन स्मार्टफोन्समध्ये आपल्याला फरक बघायला भेटतो तर हे नवीन स्मार्टफोन जे आलेलं आहे ते जुन्या मोबाईलपेक्षा खूपच ॲडवांटेज आहेत आपल्यासाठी आणि उपयोगी आहेत याचा पण चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि आपल्या लाईफमध्ये खूप काही शिकण्यासाठी भेट येईल आपल्याला त्या मोबाईलवरून विविध माहिती गोळा करता येईल डेटा असेल डिजिटला डिजिटलायजेशन झाल्यामुळे बरेच विविध पुस्तकं असतील काय असतील त्याच्या ते जीर्ण झालेले पुस्तकातला मोबाईलवर वाचता येतील त्याच्यामधनं माहिती मिळेल वगैरे तर अशा प्रकारे जुन्या प्रकारच्या मोबाईल पेक्षा स्मार्टफोन हे खूप प्रकारे वेगळे आहेत आणि सुविधाजन्य आहेत आणि ते हाताळण्यासाठी पण खूप सोपे आहेत